माझे आवडते मराठी वाक्य अति तिथे माती कामापुरता मामा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आयत्या पिठावर रेघोट्या आणि मला मराठी बोलणारे लोक लोक आणि मी मराठी असल्याचा अभिमान यासाठी वाटतो की मराठी ही भाषा खूप सुंदर आहे आणि मी मराठी बोलणारी आहे आणि माझी मराठी भाषा आहे ही याच्याबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि कोणी मला मराठी बोलणारा जरी मिळाला तरी त्याच्याबद्दल पण मला खूप कुतूहल वाटते आणि मी मराठी बोलते याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मराठी ही भाषा अत्यंत प्रिय आहे तिच्याबद्दल मला खूप कुति कुतूहल आहे आणि मी मी मराठी असल्याचा फार अभिमान आहे